पहायला गेलं तर खूप काही करता येतं आपल्याला आपली मराठी भाषा या आपल्या मराठी भाषेवरती सर्वांनाच प्रेम असतं आपल्या संस्कृतीवरती थोडी वाचनाची आवड नसेल तर विकसित करून तिच्यासह जरा रसस्वाद घेता येतो कधीतरी एखाद्या महागड्या उपहारगृहात जेवण्याऐवजी तिकीटाचा विचार न करता मराठी नाटक पाहता येईल नव नवीन दुकान काढलं वाढल्यास त्याच्या नामकरणामध्ये इंग्रजी ऐवजी किंवा इंग्रजीसोबत मराठी नामकरणंही घालता येतील इंग्रजी शब्द मराठीत लिहिण्याऐवजी मित्रां घोटान घोट मित्रांच्या घोळक्यात कुटुंबाच्या संगतीत आपल्या चर्चेमध्ये तिलाही सहभागी करून घेता येईल चार पावले पुस्तक प्रदर्शनात चालत जाऊन चार पैसे खर्च करून एखादी पुस्तक खरेदी नक्कीच करता येईल आपले मराठमोळे छत्रपती नेते त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वात राष्ट्रप्रेम स्वराज्यप्रेम यासोबतच भाषाप्रेमही होते याकडे स्वतःचे लक्ष वेधता येईल आपली माय मराठी ही स्वतःच्या भाषिक सौंदर्यावर उभी आहे तिला आधार इतर कोणत्याही भाषेचा नाही तर तिला मुख्यत्वे करणार्या सुसंस्कृत नागरिकांना आव आहे तो आधार देता येईल एकूणच कोणतीही भाषा तिच्या कालसंगततेमुळे जशी टिकून असते तीच बोलल्या जाणाऱ्या समूहामुळे ही ती पहिला गुण आपल्या मायमाउलीत उपजतच आहे ज्याची तुलना करण्याचीही गरज नाही पण दुसरा गुण तर आपल्या हातात आहे त्याचे आप त्याचे उत्तरदायित्व आपण सांभाळून घेतो भाषेला समृद्ध करणारे आपण कोणीच नाही तर तिच्या पायावरच उभी आहे जसे चला आपण आपल्या भाषेसाठी काही आधार देऊयात आपल्या आपल्या भाषेला आणखी समृद्ध होण्यासाठी आपल्याला जे काही करावे लागेल ते आपण काटोकाट प्रयत्न करूयात असं आपल्या संस्कृतीवरती आपल्या भाषेवरती आपल्या सर्वांनाच प्रेम असतं त्यासाठी जे निय समाजामध्ये जे अटी नियम हे जे असेल ते आपल्याला मान्य हे करावंच लागतं त्यामुळे आपल्याला जेवढे काही आपले प्रयत्न करता येतील तेवढे आपण प्रयत्न केले पाहिजेत कारण आपली मराठी भाषा ही सुसंस्कृत भाषा आहे देशामध्ये प्रत्येक देशा देशानुसार आपापल्या भाषा असतात आणि मराठी भाषेची परंपरा ही बोली भाषेने आणि एका मौखिक परंपरेने एक मोठी लोकसभेतील उभी केली सांस्कृतिक अंगाने मराठी भाषा टिकवली महाराष्ट्राची संक संस्कृती ही लोकसंख्येवर आधारीत आहे आणि लो लोकसंस्कृती हजारो खेड्यामध्ये आपल्या नेऊ शकते आणि आपली मराठी भाषा जर आपल्याला पुढे घेऊन जाण्याचा आपल्या विचार आला तर आपण त्याच्यासाठी जे प्रयत्न लागेल जे काही मदत लागेल ते आपण आपल्यावरती करू शकतो आणि आजकाल मराठी भाषेने आपल्या संस्कृतीवर एवढा असा प्रभाव टाकला आहे की सर्व माणसे आपल्या आपापल्या भाषेमध्ये मंगून गेले आहे भारतामध्ये मराठी भाषा ही सर्वांसाठी अतिशय प्रिय भाषा आहे